भौतिक पुस्तके आणि इलेक्ट्रॉनिक आवृत्ती दोघांच्या तुलनेमध्ये मला भौतिक पुस्तके जास्त पटतील कारण जी मजा भौतिक पुस्तके वाचण्यात आहे ती इलेक्ट्रॉनिक आवृत्तीमध्ये नाही आहे म्हणजे जेव्हा आपण पुस्तके असं वाचतो मटेरियलमध्ये जेव्हा ते तुमच्या हातात असतं तर तर तिची लिंक लागते आणि ज्या तुम्ही स्मूधली जसं ते वाचता त त त ते ती मजा ती मजा इलेक्ट्रॉनिक आवृत्तीमध्ये येत नाही ऑडिओबुक हे मी कधी पूर्वी वाचलं नाही आहे आणि पण मी स्पॉटिफाई हा जो ॲप आहे त्याच्यावरती बऱ्याच वेळी डॉक्युमेंटरी वगैरे ऐकत आली आहे पण ती लय येत नाही मला त्याच्यामध्ये आणि परत ती लिंक लागत नाही मला त्याच्यामध्ये जी पुस्तक वाचताना मला लागते म्हणून जेवढं माझं लक्ष पुस्तक वाचताना असतं त्या गोष्टींमध्ये त्या सिच्युएशनमध्ये त्या एटमॉसफेअरमध्ये जशी मी त्यावेळी गुंतली जाते तशी ऑडिओबुकमध्ये म्हणजे ऐकण्यामध्ये किंवा तसं माझी लिंक लागत नाही आणि तशी मी इनवॉल्व पण होत नाही तर भौतिक पुस्तके महत्वाचे आहेत तसं माझ्याकडे बरेच सारे पुस्तक पुस्तकांचा साठा मी करून ठेवला आहे भौतिक पुस्तकांचा आणि एक मी एखादुसऱ्या वेळी फक्त ट्रा प्रयत्न केले असतील इलेक्ट्रॉनिक पुस्तके वाचण्यासाठी पण त्याच्यावरती मला भौतिक पुस्तकेच बरी वाटतात वाचाविशी वाटतात